मी चांगल्या प्रकारे शर्ट हा विकत घेऊन स्वतःच्या टेलरच्या हाताने शिवून सावुन फार छान प्र पद्धतीने मी शिवून घेतला व तो फार मला म्हणजे फिटिंगमधे व्यवस्थित व छान बसलेला आहे अशा पद्धतीने मी तो शर्ट अतिशय चांगला आहे